महाराष्ट्रात जी संस्कृती आहे ती हिंदू संस्कृती आहे आ बऱ्याच प बऱ्यापैकी आणि त्याच्यामध्ये कपडे पेहरावही खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत एक नऊवारी साडी नावाचा प्रकारए एक सहावारी साडी नावाचा प्रकार आहे आणि त्याप्रमाणे ते त्या त्या ठिकाणचे लोक ते ते कपड्यांचा पेहराव घेतात खाद्यसंस्कृती खूप वेगळी आहे प्रत्येक ठिकाणी कोकणामध्ये राहणारे नारळ घालून घातले जाणारे पदार्थ जास्त वापरले जातात तर देशावर जास्त करून मिरची या तिखट पदार्थ जास्त खाल्ले जातात अशा प्रकारे तिथल्या तिथल्या अ ब् भागात जे जे अव्हेलेबल आहे जे जे मिळतं त्याप्रमाणे त्या त्या ठिकाणची खाद्यसंस्कृती आहे कोकणात बरेचदा घावन हा प्रकार खूप खाल्ला जातो तो खूप प्रसिद्ध आहे त्यानंतर देशावर किंवा पुरणपोळी पुरणपोळी खूप महत्वाची आपल्या पूर्ण महाराष्ट्रात कुठंही गेलात तरी पुरणपोळी तुम्हाला खायला मिळते मोदक मोदक हा प्रकार पण कोकणात जास्त येतो नारळ तिकडे जास्त असल्यामुळे गणपतीला आवडणारा तो पकवान आहे त्यामुळे तिथे मोदक खाल्ले जातात त्याचप्रमाणे सण समारंभसुद्धा गणपती हा सगळ्यात मोठा सण इथे साजरा केला जातो दहा दिवस गणपतीचं पूजा केली जाते नैवेद्य वेगवेगळे कार्यक्रम होतात वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होतात अशा प्रकारे तो सण त्याचप्रमाणे दिवाळी तर संपूर्ण सगळीकडेच साजरी केली जाते दसरा आहे श्रावण महिन्यातले वेगवेगळे सण आहेत अशा खूप वेगवेगळ्या प्रकारची नटलेली अशी ही संस्कृती आहे आणि त्यामुळे तुम्हाला पूर्ण वर्षभर जवळजवळ होळी आहे जवळजवळ पूर्ण वर्षभर तुम्हाला त्या सण समारंभ आणि या सगळ्यामध्ये असं तुम्हाला गुंतवून ठेवते आणि अशा आनंदात ही संस्कृती आम्ही जपतो